राज्यतील कृषी क्षेत्र हे उद्योग क्षेत्रामध्ये असे भागीदारी जसे की आपल्या राज्यात कापसाचे पीक घेतल्या जाते आणि कापूस कापसापासून सुत तयार करून पुढे तो कापड तयार करायला पाठवतात आजकाल तर लोकांना कॉटनचे कपडे घालायचं खूप खूप आवडते तर शेतीचा खूप मोठा वाटा किंवा फायदा उदयोग उदयोगामध्ये होतो असे आपण म्हणू शकतो